कचरा व्यवस्थापन कार्यालयातून बोलत आहेत का मी समतानगर ह्या एरियात राहतो धाराशिव महानगरपालिकेतील एक एरिया असून कचरा गोळा करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं साधन किंवा कुठल्याही वाहन आमच्या इथे वेळोवेळी येत नाही आणि वेळोवेळी त्याची दखल घेतली जात नाही घनकचरा आणि वाढत असल्यामुळे आणि होणाऱ्या परिसरातील दुर्गती बा पाहून मी हा फोन केला आहे तरीही आज वरील अधिकाऱ्यांनी व कर्मचऱ्यांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर काही तो निर्णय घ्यावा ही विनंती